आमच्या भागात विविध सांस्कृतिक गट आहेत आमचा त्यांच्यासोबत खूपदा सहवास साधला जातो ते त्यांच्या उद्योगाबद्दल आम्हाला काही थोडीफार माहिती देतात व आम्ही त्यांची माहितीसुद्धा ए ऐकून आम्हाला पण सुद्धा काही वाटते सांस्कृतिक बाहेरील लोकांशी आम्हाला खूप चर्चा करावीशी आवडते